हॅलो सर नीरज गॅस एजन्सी का मी तांबरीमधून कठारे बोलते आमच्या घरात कार्यक्रम आहे तर मला ताबडतोब गॅस सिलेंडर पाहिजे दरवेळेस तुम्ही देतो देतो म्हणता आणि देत नाही काय नाही एवढा उशीर असतो का सगळे कार्यक्रम स्वैपाक वगरे सगळा इथं राहून गेलेला आहे तरी तुम्ही ताबडतोब गॅस सिलेंडर पाठवा नाहीतर तुमची तक्रार मी वर करेन

प्रत्येक वेळेस देतो देतो म्हणता असंच करता काय तुम्हाला बोलायचं आता मला काही समजत नाही आहे माझा तांबरीमधील पत्ता कठारे ताम तांबरीमध्ये माझा पत्ता आहे प्रशांत कठारे आणि